हॅलो हॅलो हो मी प्रीती बोलते विजिटेबल सेलर्समधून हो माझ्याकडे सगळ्या फ्रेश भाजीपाला आहे सध्या हो वांगे पण आहे

हो ओके हो इवन फ्लॉवर पण आहे

हो शिमला मिरची पण मग इथेच मिळून जाईल

हो भेंडी पण आहे ओके हां याचं जे बिल आहे ना ते एक हजार साठ होतील हो याच्यामध्ये काही आता तुम्ही म्हणजे होले होलसेल याच्या रेटमध्ये घेतलं आहे तर थोडंफार कमीजास्त होतील तर एक हजार साठ बोलली मी तुम्हाला साठ रुपये कमी करू शकते हजार रुपयेपर्यंत मिळतील तुम्हाला हो याचि डिलीवि डिलिव्हरी घरपोच पण आहे आणि तुम्ही दुकानात येऊन घेऊ शकता तर ते पण आहे

हा जो पेमेंट आहे ऑनलाईन पण करू शकता कॅश पण करू शकता कॅश केला तर बरा होईल

आणि कोणत्या टायमाला तुम्हाला पाठवायचं आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ओके हां चालेल वेलकम